खेळामुळे शारीरिक व मानसिक जे काही ताणतणाव आहे किंवा जे काही शरीराची तग धरण्याची क्षमता आहे ही खेळामुळे विकसित होते कुठलाही खेळ खेळल्यानंतर त्याच्यामध्ये धावण्याचा प्रकार असतो किंवा त्याच्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटीज ह्या केल्या जातात जेणेकरून आपल्या शरीराच्या पूर्ण अवयवांचे हालचाल होते समजा आपण धावतो आहे तर धावल्यामुळं शरीराचे पंपिंग किंवा धडधड जी असते वाटते त्याच्यामुळं होतं काय की शरीरामध्ये पूर्ण रक्तप्रवाह हा आपल्या शरीरामध्ये पेशींपर्यंत तंतूपर्यंत जातो त्याच्यामुळे होणारा जो काही पुढे दुष्परिणाम असो तो त्याच्यामुळे टाळला जातो तर अशा प्रकारे आपण खेळामधून निरोगी जीवन जगू शकतो